गाताना मी शक्यतो एकटीच गाते कारण प्रत्येक वेळा कोणी असेल मदतीला असं नाही ज्यावेळी माझा मूड चांगला असेल सकाळी किंवा संध्याकाळी त्यावेळी मी मनसोक्त गाते काही वेळेला ते लिरिक्स लिहून घेऊन लिहून ठेवते त्याच्यावर अभ्यास करून मग ते गाणं गाते गाणं खूप वेळा अवघड असते ज्यावेळी कोणी बरोबर असेल त्यावेळी त्यांच्याबरोबर मी त्यांची मदत घेते नस खूप चांगला मूड असेल त्याचवेळी मी गाते आणि माझे राग मला खूप वेळा समजत नाहीत त्या रागांचा अभ्यास करून मग मी गायचा प्रयत्न करते आणि प्रत्येक वेळा बरोबर गाणं यायला तसं नाही त्यामुळं आणि कोणाचं तरी बरोबर गाणं यायला मदत करते मदत घेते सॉरी आणि शक्यतो गाणं चांगलं येईल याचा प्रयत्न करते आणि खूप वेळेला म गाणं बरोबर येतच असं नाही खूप प्रॅक्टिस करून मग गाणं व्यवस्थित येतं त्यामुळं खूप त्याच्यावर अभ्यास करून मग त्या रागाचा अभ्यास करून मग गाणं म्हणते कधीतरी बँड असते सोबतीला पण बहुतेक वेळा एकटीच गाते मस् माझी मैत्रीण काही वेळा मदत करती तिची मदत घेऊन तिला विचारून डिस्कस करून मग आम्ही ती मला मदत करते मग मी गाणं मनसोक्त गाते त्यावेळी खूप मी मूडमध्ये असेल ज्यावेळी मी खूप मूडमध्ये असेल त्यावेळी जास्त गाणं चांगलं होतं